हॉटेल अदिती मी सागर बोलतो आहे मी काल तुमच्याकडून एक वेज कोल्हापुरी मागवली होती आणि चार नान मागवले होते नान तर ठीक होते पण ते वेज कोल्हापुरी जी आलेली त्यामध्ये एकतर ते डब्यातून अर्धी म्हणजे थोडी बाहेर आलेली पूर्ण पिशवी खराब झालेली आणि काढलं तर हात वगैरेपण खराब झालं आणि टेबलप खराब झाला दुसरी गोष्ट ते उघडल्या उघडल्या असा म्हणजे अन्न खराब झाल्यावर कसा वास येतो तसा एक उबट वास आला आमी टेश करून बघितलं पण ते भरपूर खराब होतं म्हणजे खराब झालेलंच होतं आधी वाटलं की कांद्याचा वास असेल पण कांदा वगैरे काही नव्हता पण ते जेवण मी नाही तर द मी दुसऱ्यालापण देऊन बघितलं तर त्यानेपण सांगितलं की खराब झालेली भाजी आहे गरमीमुळे होऊ शकतं पण अशी अशी भाजी तुम्ही कशी दिलीत मी एवढ्या वर्षांपासून तुमच्या हॉटेलमधून जेवण मागवतो आहे असं जर झालं तर आता तुमची कंप्लेंटपण करू शकतो मी फूड डिपार्टमेंटला अन्नपदार्थ डिपार्टमेंटला पण नाही करत आहे कारण भरपूर वर्षापासून आपलं नातं आहे म्हणजे आम्ही तुमच्याकडून घेतो आहे आणि तर असं कधीच झालं नाही पण यावेळेस असं का झालं आणि इथून पुढे ते होणार नाही याची थोडी दक्षता घ्या जर पुन्हा असं झालं तर नक्कीच मला कंप्लेण करावं लागेल आणि मला माझ्या सर्व मित्र मैत्रिनींनापण सांगायला लागेल की तुमच्या हॉटेलमधून कधीच जेवण मागवू नका किंवा खायलापण जाऊ नका